मी ऑर्डर केलेलं सेकण्ड प्रॉडक्ट होतं ते होतं म्हणजे स्पीकर विथ माईक होता आणि ते प्रॉडक्ट मला ऑनलाईनवरती फ्लिपकार्टवरती रिसिव्ह झालेलं होतं फ्लिपकार्टवरनं ते विदिन टू टू थ्री डेज मला डिलिव्हर झालं आणि ते प्रॉडक्टचं पॅकेजिंग वगैरे खूप म्हणजे असं व्यवस्थित वरे नव्हतं पण ठीक होतं ओके ओके टाइप ऑफ पॅ पॅकेजिंग होती त्याची पण त्याच्यामध्ये प्रॉडक्टचा जो मला आलेला होता रिसीव झालेला होता तो ॲक्च्युली त्याचे नेटमध्ये डॅमेज होता म्हणजे पुढनं जी स्पीकरला नेट लावलेली असते फॉर द प्रोटेक्शन ऑफ त्याच्या आतमधल्या साऊंड साठी वगैरे त्यासाठी जे आलेलं होतं त्याचा पुढं नेटला थोडीशी डॅमेज होती म्हणजे नेट ती बेंड होती आणि त्याला येणारा जो कनेक्टिव्ह माइक होता तोसुद्धा थोडासा फॉल्टी होता मीन्स त्याच्यातनं येणारा जो व्हॉइस होता तो व्हॉइस कमांड प्रॉपर नव्हता येत तो डिस्कनेक्ट होत होता आणि ते सगळं त्या ह्याच्यामध्ये पण मी त्याचा एक मीन्स सेवन डेज रिटर्न पॉलिसी होती ती त्यामध्ये मी फक्त एक्सपिरीयन्स घेतला की मला वाटलं कदाचित ते टू टू थ्री डेजमध्ये मीन्स असे न्यू प्रॉडक्ट असल्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये फॉल्ट असू शकतो थोडासा टू टू थ्री डेजमध्ये युज केल्यामुळे ते होऊन जाईल पण नाही तो ॲक्चुअली तो प्रॉडक्टच फॉ फॉल्टी होता डॅमेज पीस होता त्यामुळे तुम्हाला तो मला रिटर्न करावा लागला आणि विदिन सेव्हन डेज पॉलिसी असल्यामुळे ते रिटर्न पण झालं

माझा टाइम वेस्ट झाला त्या गोष्टीमुळे आणि प्रॉडक्ट मीन्स पीस डॅमेज असल्यामुळे त्या एक मीन्स ट्रस्ट असतो त्या गोष्टीवरचा तो देख थोडासा मीन्स इलेक्ट्रॉनिक्सवरती जर मागवायचं म्हणलं ऑनलाईन तर आता एक चार वेळा तरी पुढचा मागचा विचार करावा लागतो